आमच्या भागामध्ये बरेचशी धार्मिक स्थळं आहेत की जे पाहण्यासाठी लोकं दुरून आणि देशभरातून येत असतात जसं की गजानन महाराज संस्थान बारा ज्योतिर्लिंगाचं मंदिर राजेश्वराचं मंदिर ह्याचं दर्शन घ्यायसाठी लोक खूप वेगवेगळ्या गावातून इथे गर्दी करतात आणि शिवशंकराचं जे मंदिर आहे आमच्या राजेश्वराचं मंदिर इथं दरवर्षी पालखीचा महोत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात भेटतो आणि खूप त्या दिवसामध्ये इथे गर्दी पाहायला मिळते आपल्याला आणि कावड प्रथा जी आहे त्याचेसुद्धा दर्शन इथे आपल्याला

वेळेमध्ये पाहायला मिळते आणि जगभरातून लोक तिथं येत असतात आणि त्याचा आनंद घेत असतात